तुम्ही म्हणालात की तुम्हाला वाचन आवडतं मग कोणत्या प्रकारचं साहित्यकृती किंवा कोणत्या प्रकारचं वाचन तुम्हाला जास्त करायला आवडतं आणि ते का आवडतं तसंच मग कोणत्या लेखकांची पुस्तकं तुम्ही वाचली आहेत काय सांगू शकाल याबद्दल मुळात मराठी वाचायलाच मला अतिशय आवडतं मराठीमध्ये आपल्याकडे संतसाहित्यापासून ते आत्ताच्या साहित्यिकांपर्यंत खूप मोठी परंपरा आहे आणि त्यामधलं चू असं निवडायचं म्हटलं तर फारच अवघड काम आहे पण तरी सुद्धा माझी आवड विचाराल तर संतसाहित्य असेल किंवा पौराणिक कथा असतील कादंबऱ्या असतील किंवा ऐतिहासिक असतील ह्या मला वाचायला जास्त करून आवडतात स म्हणजे नवीन का कादंबऱ्या किंवा ह्याच्यापेक्षा माझ्याकडून ह्या प्रकारचे साहित्य जास्त वाचलं गेलेलं आहे संतसाहित्यामध्ये म्हणाल तर अगदी संत रामदासांच्या दासबोधापासून ते हरीपाठ म्हणा संत तुकारामांचे अभंग म्हणा किंवा इतर गोष्टी ह्या वाचायला खूप आवडतात की ज्याच्यामध्ये थोडक्यामध्ये पण जीवनाचं तत्वज्ञान किंवा सार हे खूप चांगल्या पद्धतीनं संतांनी आपल्याला समजावलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यातून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये शिकण्यासारखं खूप काही असतं तो एक अभ्यासाचा भाग सोडला तर पौराणिक कथा किंवा ऐतिहासिक कथा ह्या मला वाचायला आवडतात कारण त्या कथांमधल्या व्यक्तिरेखा त्या त्या प्रसंगात त्यांची असलेली वर्तणूक आणि प्रत्येक लेखकाची एक वेगळी शैली असते की तो ते ते प्रसंग रंगवण्याची जसं शिवाजी सावंतांचं युगंधर असेल किंवा मृत्युंजय असेल तर युगंधर यासारख्या पुस्तकामध्ये त्यांनी कृष्णाचं स सर्व वर्णन केलेलं आहे किंवा आपण बाबासाहेब पुरंदरेंचं शिवाजी महाराजांवरचं महा राजा शिवछत्रपती त्याच्यामध्ये तर संपूर्ण शिवाजी महाराजांचं चरित्र हे अर्थातच मराठी माणसाला अभिमान वाटावं असं आहे आणि त्यातलं अभ त्यांनी खूप अभ्यासपूर्वक ते लिहिलेलं आहे तसंच पु ल देशपांड्यांची सुद्धा एक वेगळी शैली आहे त्यांचं ऐतिहासिक किंवा असं लिखाण नसलं तरी दैनंदिन जीवनामध्ये दिसणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती त्यांचं असलेलं अतिशय बारीक निरीक्षण आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हे तर फारच छान म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी मांडलेलं आहे की ते आपल्या अगदी मनाला भावतंच तसे अनेक ग दि माडगुळकर असतील किंवा इतरही बरेच ल लेखक महा महा मरा मराठीमधले प्रथित प्रथितयश लेखक आहेत शांता शेळकेंच्या कविताही खूप सुंदर मला वाचायला आवडतात आणि अशा पद्धतीनं खूप आपलं साहित्य समृद्ध आहे आणि त्याबद्दल मला वाचायला नक्कीच खूप आवडतं एखादाच त्यातला विषय निवडा म्हटलं तर खरंच सांगणं खूप अवघड आहे पण तरी हे माझ्या आवडीचे असे हे काही विषय आहेत